माझ्या जिल्ह्यात पारंपरिक खेळ जपण्यासाठी काही शाळा आणि स्थानिक मंडळ विशेष प्रयत्न करत आहेत उदारणार्थ खो खो कबड्डी लंगडी यासारखे खेळ शालेय स्पर्धांमध्ये आवर्जून घेतले जातात काही ठिकाणी तर गाव पातळीवर लहान स्पर्धा भरवल्या जातात ज्यामुळे मुलांना त्या खेळांची ओळख होते आणि त्यांची रुची निर्माण होते स्थानिक कुचेसी जुन्या पद्धतीने प्रशिक्षण देतात गणेशोत्सवात किंवा इतर सणांमध्ये देखील या पारंपरिक खेळांना स्थान दिलं जातं जेणेकरून नव्या पिढीत यांची रुची निर्माण होईल